ठाण्याजवळ अनेक ऐतिहासिक ठिकाणं आणि प्रेक्षणीय किल्ले आहेत त्यापैकी काही म्हणजे माहुलीचा डोंगर गोरखगड सुधागड तालुक्यातला सिद्धगड यातील माहुली किल्ला हा शहापूर जवळ आहे आणि गोरख आणि मच्छिंद्रगड हे दोन्ही किल्ले मुरबाडमध्ये आहे गोरखगडावरती नाथसंप्रदायातल्या गोरक्षनाथांचं मंदिर आहे सुधागड तालुक्यामध्ये सिद्धगड किल्ला आहे जो शिलाहार राजांनी बांधला होता आणि तिथे अनेक गुंफा आहेत पाण्याची टाकी आहेत कल्याणला हाजी मलंगगड आहे जिथे मच्छिंद्रनाथांचं मंदिर आहे घोडबंदर किल्ला म्हणून सुुद्धा पूर्वी जो होता तो ठाणे खाडीच्या अगदी जवळ आहे वसई शहरामध्ये वसईचा किल्ला तो प्रसिद्ध आहे कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला आहे तसेच काही छोटे छोटे किल्ले की बेलापूरमधला किल्ला गायमुखटीगढी अशा काही ऐतिहासिक वास्तू जवळपास आहेत